गावाकडे तसं पाहायला गेलं तर दुकानं वगैरे फार कमी असतात म्हणून संदाई दर आठवड्याला एका ठिकाणी आयोजित केली जाते तिथून गावातली लोकं येऊन आठवडाभराचा सामान घेऊन जात असतात आणि ही कल्पना पाहायला गेलात तर ही फार वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केली होती आणि त्याचा लाभ अजूनपर्यंत आपली गावातली मंडळी घेत आहेत शहरातला ही मंडळी घेत आहेत म्हणून दर आठवड्याला संदाई आयोजित केली जाते हे माझ्या मते एक उत्तम काम आहे आणि हा उत्तम नियोजित केलेला एक बाजार आहे म्हणून संदाई दर आठवड्याला प्रत्येक गावात किंवा शहरात आयोजित केली जाते त्याच्यातून लोकांनाही स्वस्त भावामध्ये सामान भे भेटले जाते आणि त्याचा पाहायला गेलात तर लोकांनाही फायदा होतो म्हणून संदाई दर आठवड्याला आयोजित केली जाते हे माझ्या मते योग्य बाब आहे